मी कोणत्याही व्यावसायिक पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला नाही पण संधी मिळालास नक्कीच भाग घ्यायला आवडेल स्पर्धेपूर्वी ताण किंवा चिंता हाताळण्यासाठी मी योगा मेडिटेशन आणि तंत्राचा वापर करीन यामुळे मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो माझ्याकडे असलेले प्रमुख गुण म्हणजे शिस्त चिकाटी आणि शारीरिक तंदुरुस्ती नियमित सराव योग्य आहार आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे मी उत्तम कामगिरी करू शकतो पोहणे हे केवळ खेळ नाही तर एक कौशल्य आहे जे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते